हो आमच्या शाळेचं नाव परांजपे विद्यालय माध्यमिक शाळा होते त्या शाळेमध्ये असे विविध विषय शिकवले जातात मराठी हिंदी इंग्लिश नागरी शास्त्र भूगोल चित्रकला हे वेगवेग विविध विषय शिकवले जातात त्या विषयां प्रमा प्रकारे मला चित्रकला विषय हा खूप आवडायचा त्या चित्रकला विष विषयाचे सर हडपरकर सर होते ते श चित्रकला आम्हाला खूप चांगले शिकवायचे एकदम म्हणजे वळणदर चित्र एकदम डिटेलिंग सगळं आम्हाला चांगलं चांगलं खूप शिकवायचे त्याप्रमाणे मला खूप चित्रकला हा विषय खूप आवडायचा आणि माझी पण चित्रं त्यांच्यामुळे चांगली झाली खूप मला चित्रं आवडायला लागली अजूनपर्यंत माझं हॉबी पण चित्रकलाच आहे आणि आमचे एक आणि अजून एक माझी वर्ग शिक्षिका होती आपटे बाई त्या आपटे बाई आम्हाला गणित शिकवायचे तर गणित विषय पण आम्हाला मला खूप आवडायचा तसा त्यांच्यामुळे आम्हाला माझं गणित पण चांगलं झालं ते म्हणजे पे गणितामध्ये पण चांगली मार्क भेटायला लागली आणि आमचे शिक्षक आमचे शिक्षण पण खूप चांगलं झालं आणि त्या शाळेमध्ये शिक्ष विद्यार्थ्यांला पुढे जायची संधी खूप मिळते चांगलं शिक्षक असल्यामुळे खूप पुढे जायची संधी भेटते आनि शिक्षक पण खूप सुशिक्षित चांगले होते शिकलेले होते सगळ्यांना म्हणजे चांगल्यापैकी शिकवायचे असे त्या प्रौधान्य द्यायचे म्हणजे हां खूप कडक पण होते ख कडक पण असायचे मारायचे पण कधीकधी चुकल्यावर पण चांगले शिकवायचे वळणदार खूप लावायचे आणि त्याच्यामध्ये एकदम चांगला शिकवायचे त्याच्यामध्ये सर पण मस्त होते सगळे म्हणजे शिक्षक फ्रेंडली होते असे म्हणजे पोरांशी एकदम स्ट्रिकली नाही बोलायचे ते एकदम फ्रेंडली बोलायचे शिकवायचं चांगलं त्यांचे शिक्षण आम्हाला शिक्षकांचा शिकण्याची पद्धत आम्हाला खूप आवडायची म्हणून ही शाळा परांजपे विद्यालय मला खूप आवडायची